खेळण्याचा फायदा म्हणजे शारीरिक दृष्ट्या सुव्यवस्थित रहाणे होय कारण की आपलं शरीर हे रोजच्या कामामुळे इतकं ग्रस्त त्रासग्रस्त झालेलं असतं की त्यामधून आपल्याला काहीच सुटका मिळत नाही तरीही टाईम काढून ग्रामीण भागामध्ये खेळ खेळले जातात लहान मुलंही खेळ खेळत असतांना त्यांचा दिमाकाचा विकास होत असतो तसेच त्या खेळामध्ये जर मोठी माणसं जरी स् सामील झाले तरी त्यांचा पण त्यांनाही थोडं कामामधून रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं त्यामधील असे फायदे आहे की एक तर आपलं शरीर नियमितपणे सुरळीत व्यवस्थित राहाते तसेच आपले मानसिक ताणसुद्धा यामधून कमी होतो तसेच एक महत्त्वाचे उद्देश म्हणजे त्याच कारणामुळे सर्व समाजातील लोकं एकत्र येऊन दोन विचार त्यांचे विचार आपल्याला जाणून घेता येतात आणि आपले विचार त्यांच्यापर्यंत पोचतात महत्त्वाचे म्हणजे कोणीच कोणाच्या कामी आले नाही पाहिजे असं त्याचा उद्देश नाही आहे त्यामध्ये सर्वजण एकत्रित येऊन एकत्र एका विचाराने सर्वजण चालावे हा त्याचा एक महत्त्वाचा उद्देश असतो की गावामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने एकामेकाची मदत केली पाहिजे तसेच आपण एखादा खेळ खेळत असताना सर्वांना असणारं टेंशन त्यामधून ते दूर झाले पाहिजे आणि खेळ खेळण्याचे सर्वात महत्त्वाचे फायदे म्हणजेच समाजातील लोक काही का कारणासाठी होईना पण एकत्रित येतात आणि एकामेकांचे विचारांना ते विचार करतात आणि एखादा उत्सव साजरा करतात त्यामध्ये त्या खेळाची पार्श्वभूमी करतात त्यामध्ये लहान लेकरं असो की मोठे सर्वांना भाग घेतात आणि त्यामधून एक मनोरंजनाचे साधन निर्माण होतात आणि काहीतरी वेगळंच केल्यासारखं वाटतात त्याचमुळेच कोणाला डिप्रेशनमध्ये असेल तर किंवा कोणी टेंशनमध्ये असेल तर त्यांना थोडंफार त्यामधून चांगला प्रतिसाद मिळतो आणि सर्वजण आपण एकटं नसून आपल्यासोबत सर्वचजण आहे असं त्यांना त्या याच्यावरून जाणून घेण्यात येतात की समाजामध्ये प्रत्येक लोकं आपल्याबद्दल काहीतरी विचार करतात आणि आपल्याबद्दल सर्व लोकांची पॉझिटिविटी विचार आहे त्यामुळे समाजामध्ये खेळ खेळणे खूप महत्त्वाचे ठरतं खेड्यागावातील खेळ हा फार चांगल्या प्रकारे खेळले जातात छोटे बच्चू इका सर्वचजण खूप चांगल्या प्रकारे राहातात आणि खेळाची पार्श्वभूमी ही खेड्यागावामध्ये अति अतिउत्साहानं साजरी केली जातात रोजच्याच दर जीवनामध्ये त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे खेळ खेळतात लहान मुलं की त्यामध्ये कोणती स्पर्धा न राहता त्यांचे खेळ अतिउत्तम पद्धतीने चालत असतात त्यासाठी ग्रामीण भागातील लोकांना यामध्ये खूप जास्त फायदा होतात